हॅलो हां कोण हो हो हां बोला ना हां हां हा शिवून मिळेल ना हां तुम्ही आमच्या शॉप म्हणजे आमच्या दुकानावरती या मी आम्ही तुम्हाला डिझाईन्स वगैरे दाखवू तुम्हाला जे आवडेल ते शिवून देऊ म माप वगैरे देव द्यायला कधी येता तुम्ही आमच्या दुकानाचं बघा सकाळी दहा ते पाचपर्यंत असतं उघडं हां आणि तसं म्हणजे मी दहा वाजताच येते तरी जेवायला तीन वाजता तीन वाजता जाते तीन ते साडेतीन नसते मग असते पाचपर्यंत साडेतीन नंतर तसं तुम्ही सकाळी आलात तर बरं पडेल म्हणजे कसं तुमचं म्हणजे तुम्हाला डिझाईन्स वगैरे सिलेक्ट करायचे आहेत ना गर्दी एवढी नसेल सकाळी सकाळी हो चालेल पण ऐका ना नऊवारीचे तीन हजार रुपये होतील आणि सूटचे मला वाटते पंचवीसशे रुपये होतील परवडते का तुम्हाला आहो नाही आता म्हणजे आम्हाला पण नाही का त्याच्यासाठी म्हणजे त्याला डिझाईन करायची वगैरे त्याला म्हणजे म्हणजे आम्हाला पण आमची पण मेहनत आहे ना त्याला भरपूर मग पैसे लाग पैसे वगैरे आम्हाला परवडत नाही बाकीचे सामान आणाय लागतं वगैरे नाही हो कामगारांची पण मेहनत आहे मग त्यांना पण पैसे द्यावं लागतात आम्हाला पण परवडलं पाहिजे बाकीचे सामान वगैरे आणायला पैसे जातात हो हो देणार तुम्हाला काही असं म्हणजे प्रोडक्टमध्ये असं काही वाटणारच नाही आमचं काम एवढं चांगलं आहे हो हो पाठवून देईन नंतर ना हां हां चालेल भेटून जाईन आमच्याकडे पण फक्त कसं पैशांचं बघा म्हणजे तुम्ही हो हो पाठवतो पण आधी थोडंसं ॲडव्हान्स द्यायला लागेल तुम्हाला नंतरनं बाकीचे केले तरी चालेल हां हां बरं ठीक आहे चालेल ठेवते हां हां हां